भारतामध्ये बऱ्याच राज्यामध्ये आणि शहरामध्ये सुपरबाईक्स आहेत जसे की महाराष्ट्र राज्य गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे त्यामुळे इथे सुपरबाईक्स बऱ्याच प्रमाणात वापरतात असे माझ्या निदर्शनास आलेले आहे पण अजून असे बरेच राज्य आहेत जिथपर्यंत मी पोहोचलो नाही पण सुपरबाईक्स या प्रत्येक राज्यामधील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर नक्कीच वापरत असतील सुपरबाईक्स वापरणारी शहरं महाराष्ट्रामध्ये तशी बरेच आहेत महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुणे जी की मेट्रो सिटी आहे आणि विद्येचं माहेरघर असं तिला म्हटलं जाते तसेच नाशिक संभाजीनगर नांदेड नागपूर या शहरांमध्येपण सुपरबाईक्सची सदी बऱ्याच प्रमाणामध्ये प्रचलित आहे याची कारणं असे म्हणता येतील की मोठ्या शहरांमध्ये वाढणाऱ्या औद्योगिकरण त्याच्यामध्ये मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि त्या संधीमधून परिवाराची किंवा व्यक्तीची होणारे आर्थिक सक्षमीकरण हे नवीन नवीन छंद जोपासायला आणि नवीन गोष्टी करण्याला सर्वांना उत्सुक करतात आणि माध्यमांद्वारे नवीन सुपरबाईक्स या लोकांना लवकरात लवकर लक्षात येत असून त्याप्रमाणे त्याचा किती लवकर आपल्याला फायदा घेता येईल या गोष्टीकडे नवीन येणारी पिढी ही फार उस्फूर्तरित्या तिकडे लक्ष देऊन नवीन सुपरबाईक्सची खरेदी करत आहे नवीन सुपरबाईक्समध्ये महाराष्ट्रातील मी सांगितलेली ही शहर असून ही सोडून नांदेड शहरसुद्धा सुपरबाईक्समध्ये फार सध्या अव्वल प्रमाणामध्ये गाजलेला आहे इथे रॉयल इनफिल्ड त्याच्यानंतर अवेहेंजर थ्री फिफ्टी सी सीमध्ये रॉयल इनफिल्ड के टी एम थंडर बर्ड रॉयल एन्फीलल्डची क्ला बुलेट या तसेच आजकाल निघाल्याला नवीन इलेक्ट्रिक बाईकसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये लोकं घेण्यासाठी उत्सुक आहेत